मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि जे मला वेगवेगळ्या प्रकारे ऐकायला आवडतात जसं की पंजाबी असेल किंवा प्रेमाचे असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे काय नाही की ह्या प्रकारचे किंवा त्या प्रकारचे आवडतात बट जास्त करून मला प्रेमाचे किंवा पंजाबी गाणे असे आवडतात आणि मेन म्हणजे माझा आवडता गायक अरिजित सिंग आहे आणि त्याचे गाणे खूप छान आहेत म्हणजे त्याचा आवाज किंवा तो जे गाणे लिहितो तर ते खूप छान प्रकारे लिहितो माणसाच्या आयुष्याला आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी त्या गाण्यामध्ये तो असं टाकत असतो आणि त्याचं एक गाणं म्हणजे गाण्यांमध्ये मला त्याचं एक गाणं आवडतं जसं की ते एक गाणं होतं मै फिर भी तुमको चाहूंगा ते पिच्चर म्हटलं हाफ गलफ्रेंड म्हणून एक पिच्चर होता तर त्यामध्ये ते गाणं होतं मै फिर भी तुमको चाहूंगा तर त्या गाण्यामध्ये मला खूप छान म्हणजे एक खूप छान वाटते ते ऐकायला शांतपणे ते लाईफशी रिलेट केलं जातं जर कोणाच्या लाईफमध्ये असं काय घडलेलं आहे त्या गाण्या म्हणजे जे गाण्यामध्ये दाखवलं गेलं आहे जे गाण्याच्या गाण्याची लाईन आहे जी आयुष्याला रिलेट केली जाते तर ते खूप छान प्रकारे त्यांनी बोललेलं आहे आणि माझ्या आयुष्याला ती अशी रिलेट करण्यासारखी लाईन आहे म्हणजे त्या गाण्यामध्ये जे जे लाईन आहेत ते माझ्या लाईफला असे रिलेट करण्यासारखे तर ते मला गाणं खूप आवडतं मी ते एकदम शांतमध्ये बसून एकदम छान प्रकारे ऐकते तर ते मला खूप छान वाटतं ते गाणं ऐकायला आणि मेन म्हणजे अरजिन अरिजित सिंगचे गाणे खूप छान आहेत खूप छान म्हणजे त्याचे कोणतेही त्यांचे कोणतेही गाणं घेतलं ना तर ते खूप छान वाटतात आणि खूप जास्तमध्ये लोकांना त्याचेच गाणे आवडतात जसं की बघाय गेलं तर अगर तुम साथ हो परत समझावां वगैरे खूप छान आहेत ते गाणे आणि त्यांनी जेवढे गाणे गायलेले आहेत ते खूप खूप खूप म्हणजे खूप मस्त वाटतात ऐकायला तर त्या त्यामुळे मला अरिजित सिंग हा गायक आवडतो आणि त्याचं गाणं मै फिर भी तुमको चाहूंगा हे गाणं आवडतं